झाडं लावायचं म्हणजे मला झाडं लावायचं खूप शौक आहे सगळेच झाडे मारतात जागा नसल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येते नाही तर शेतात वगैरे न शेतात वगैरे मला मी कामाला जायचे तुरीची झाडं पराटी वगैरे ते झालं आणि जांभ घरी जांभाची झाडं का म्हणते लिंबाचे झाड मोगऱ्याचं झाड असे खूप झाडं वगैरे लावत होती मला झाडं लावण्याचं बहोत शौक आहे तुरीचे झाडं छो घरही छोटं आहे तरी घरी आपल्या एक एक झाड तुरीच्या शेंगाचे झाडं वांग्याचं झाडं मिरचीचं झाडं मला खूप शौक आहे लावायचं मी लावते आणि शेतात जायची आईच्याकडे तर तिथे पण झाडं वगैरे लावायची खूप असे आणि मला शेतातलं वगैरे आवडते लावायचं तुरी पराटी का मग तिकडे ज्वारी वगैरे गहू हरभरा सगळं सगळं लावायची अशी खूप शौक आहे मला आणि शेताची तरं आहे शौक म्हणा पण अशी लावायची खूप आहे असं लावलं पाहिजे ना आपण आणि त्यांचं काही पीक घेतलं पाहिजे थोडंसं न आपल्याला छान आनंद वाटते खूप मला लावायचं वगैरे शौक आहे